भालचंद्र नेमाडे ह्यांची हिंदू ही कादंबरी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ दोन हजार दहा ही जी कादंबरी आहे ही कादंबरी खूप नावाजलेली आहे खूप प्रसिद्ध आहे पण या कादंबरीमध्ये त्यांनी नेमकं काय मांडलं आहे हे मला कळत आजपर्यंत कळलंच नाही आणि समजले देखील नाही त्याचप्रमाणे त्यांची कोसला ही कादंबरी आहे ती एकोणीसशे त्रेसष्ट रोजी प्रसिद्ध झालेली आहे त्यानंतर हूल आहे एकोणीसशे पंच्यात्तरमध्ये ती प्रसिद्ध झालेली आहे जरीला आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये ती प्रसिद्ध झालेली आहे झुल आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये ती प्रसिद्ध झालेली आहे त्याचप्रमाणे त्यांचे कविता संग्रह देखील आहे जसं मेलडी एकोणीसशे सत्तरमध्ये प्रकाशित झालेलं आहे देखणी देखील आहे देखणी देखील नावाजलेला कविता संग्रह आहे त्यांचा तो एकोणीसशे एक्याण्णवचा आहे त्याचप्रमाणे त्यांनी समीक्षा व संशोधन देखील केलेले आहे त्यामध्ये तुकाराम महाराजांवर एकोणीसशे ऐंशी साली साहित्याची भाषा एकोणीसशे सत्याऐंशी साली असे बरेचसे लेखन त्यांनी केलेलं आहे पण त्यांची जी समृद्ध म्हणजे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ एकूण दोन हजार द दहा ला प्रकाशित झालेली त्यांची ही कादंबरी ही कादंबरी आहे खूप चांगली आणि ती नावाजलेली देखील आहे पण नेमकं त्या कादंबरीमध्ये त्यांना त्यांनी काय सांगितलं आहे त्यांना काय सांगायचं हेच मला कळलं नाही त्यामध्ये खंडेराव हे पात्र आहे अशी बरेचशी पात्र आहे की कादंबरी वाचल्यानंतर म्हणजे एक प्रकारचं असं जसं इतर कादंबऱ्या वाचल्यानंतर आपल्याला कसं होतं की ते लगेच कळतं की त्या कादंबरीमध्ये काय सांगितलं आहे लेखकानी त्यांची म्हणजे पार्श्वभूमी क आपल्याला लक डायरेकच लक्षात येते की त्यांना काय म्हणायचं आहे त्यांचा उद्देश काय आहे त्यांनी कशासाठी कशाला उद्देशून लिहिलं आहे त्यांना नेमकं म्हणायचं काय आहे हे एखादी कादंबरी वाचल्यानंतर आपल्याला लगेच कळ कळतं म्हणजे ती अत अत्यंत सोप्या भाषेमध्ये ती मांडलेली असते म्हणजे ती वाचल्यानंतर डायरेकच लक्ष लक्षात येते किंवा लवकर लक्षात येत जसं आता व्यंकटेश मांडगूळकरांची बनगरवाडी वगैरे आहे ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्याला ते पात्र कशी मांडलेली आहे तिची पार्श्वभूमी वगैरे सगळं सगळं लक्षात येते पण जी हिंदू कादंबरी आहे ही वाचल्यानंतर म्हणजे नेमकं त्यामध्ये त्यांना सांगायचं काय आहे आणि हे कळत नाही लवकर म्हणजे ती समजत नाही समजायला फार अवघड जाते ही कादंबरी त्याच्यामुळं मला तरी वाटते की इतर कादंबरीपेक्षा हिंदू कादंबरी समजायला थोडी अवघड आहे आता बऱ्याचशा कादंबऱ्या आपण वाचतो न उलट त्यांचीच कोसला ही कादंबरी ही कादंबरी त्यांनी अत्यंत प्रवा प्रभावीरित्या आणि चांगल्या प्रकारे मांडलेली आहे ही कादंबरी लगेचच तुम्हाला वाचल्याबरोबर लक्षात येते की नेमकं त्यांना त्या कादंबरीमध्ये काय सांगायचं आहे त्यांची विचार किंवा त्यांना काय मांडायचं हे आपल्याला म्हणजे वाचल्यानंतर लगेच लक्षात येते पण फक्त ही हिंदूच एक कादंबरी अशी आहे की त्यामध्ये मला थोडंसं समजत नाही लवकर की नेमकं त्यांना मांडायचं काय ते समजायला मला अवघड वाटते